हॅलो चिंतामणी ट्रॅव्हल्स एजन्सी मला आता पुढच्या महिन्यातनी म्हणजेच जुलै महिन्यात मला तुळजापूरला जायचं आहे त्यासाठी मला कार बुक करायची होती आणि जसं की मी बुक करायची आहे तर मला की नाही मी मागच्या जसं तुमची कडनंच एक कार बुक केली होती तर त्यावेळेस मी फिरायला गेलो होतो तर त्याची मला फिरण्यात मी खूप आनंद वाटला ती गाडी खूप चांगली होती त्याचे मी राईड्स राईड घेतली तर मला ते गाडीतलं म्हणजे गाडी खूप आवडली आणि ते गाडीमध्ये जो डायव्हर होता तो खूपच चांगला होता त्याचा स्वभाव चांगला होता तर आता पण सध्या मला म्हणजे ज्यासाठी मी गाडी बुक करत आहे ज्या तारखेला पुढच्या महिन्यात मला जाण्यासाठी तर मला तीच गाडी आणि तोच डायव्हर देण्यात यावा अशी माझी मागणी आहे आणि ते बुक करून घ्याल तुम्ही त्यासाठी की मला जुलै महिन्यात जायचंय ओके